माझ्या गावच्या शाळेत पिण्याचे पाणी पुस्तके बाक आणि जेवणाची सोय आहे पण काही क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे या गोष्टींमध्ये सुधारणा करण्यासाठी खाजगी स्थळावर ध्यान देऊन सुधारणा केली जाऊ शकते एक पिण्याचे पाणी शाळेत पिण्याचे पाणी उपलब्ध आहे पण पाण्याची गुणवत्ता आणि स्वच्छता देखील महत्त्वाचे आहे काही वेळेस पाणीची गुणवत्ता उच्च असते पण कधी कधी पाणी हे खूप चांगले नसते पाण्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी नियमित शोध केले जाऊ शकतात याचा याच्यावर ध्या लक्ष ठेवणे खूप गरजेचे आहे पुस्तके शाळेतील पुस्तके महत्त्वाचे आहेतच परंतु काही वेळा या पुस्तकांची संख्या खूप कमी असते अधिक पुस्तके उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो सुधारणा केल्याने विविध पूस विषयांच्या पुस्तकांची संख्या वाढू शकते विद्यार्थ्यांना विविध विषयातील अधिक माहिती मिळू शकते बाक शाळेतील बाक वाढवण्यासाठी सध्याच्या परिस्थितीवर विचार केला पाहिजे काही शाळांमध्ये बाक उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना समस्या होतात सुधारणा करण्यासाठी अधिक बाक उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे जेवण शाळेतील जेवणाची सोय सुरक्षित आणि स्वास्थ्यकर असली पाहिजे या गोष्टीसाठी जेवणाच्या वेळेवरील लक्ष दिले पाहिजे जेवणाच्या सामग्रीची गुणवत्ता आणि स्वच्छता या सर्वांकडे लक्ष देणे गरजेचे आहे अशाप्रकारे पिण्याचे पाणी पुस्तके बाक व जेवण ह्या गोष्टींवर लक्ष दिल्यास शाळेची गुणवत्ता देखील खूप वाढेल